प्रथमच चित्र काढताना लोकं अगदी पेन्सिल धरण्यापासून बऱ्याच चुका करतात पेन्सिल जेव्हा धरतो तेव्हा ती त्याच्यावरती असणारा दाब हा खूप जास्त नसला पाहिजे जेवढं ते आपलं नैसर्गिकरित्या येईल तेवढं जास्त चांगलं असतं आणि त्या टाळण्यासाठी फक्त आपण त्याचा सराव करू शकतो आणि एक चांगला चित्रकार होण्यासाठी खूप जास्त सरावाची आवश्यकता असते आणि प्रत्येक प्रथमतः ज्या चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी आपण कुठल्याही फुट पट्टीचा वापर न करता रेषा काढायला शिकलं पाहिजे ज्यामुळे आपल्या पेन्सिल आपण पेन्सिलने जी रेष काढतो त्या रेषेला एक एक आकार येतो आणि आपल्याला फुट पट्टीची गरज पडत नाही हाही एक फायदा होतो आणि आपल्या हातात जोपर्यंत पेन्सिल आहे तोपर्यंत आपल्या हातात पेन्सिलचा एक जम बसतो आणि त्यामुळे अगदी सगळ्यात आधी चित्र काढायला लागण्याच्या आधी रेषांची प्रॅक्टिस करणं ही जास्त गरजेची आहे रेषांच्या सरावामुळे उभं आडवं तिरकं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा असतात जशा की काही वळणदाररेषा असतात काही छोटे छोटे आकार असतात जसं की आयत आहे चौरस आहे त्रिकोण आहे अशा प्रकारच्या आकारांचा आधी प्रॅक्टिस केली पाहिजे त्या सरावामुळे आपल्या हातात आपल्या पेन्सिलचा जम बसतो आणि आपल्याला आपल्या पेन्सिलसोबत एक छोटंसं नातं निर्माण करायला मदत होते आपण आपलं पेन्सिलसोबत जरा मिळतं जुळतं वातावरण तयार करून घेतो ज्यामुळे आपण आपल्या हाताला एक व्यवस्थित वळण लावतो त्यामुळे आणि रेषा काढतानासुद्धा आपल्याला प्रत्येकाच वेळेस फुट पट्टीची गरज नाही पडत आणि आपल्याला हळूहळू करायला लागतं की आपल्याला कुठल्या प्रकारच्या दाबाची गरज आहे किती दाब आपण पेन्सिलवरती कधी दिला तर आपण ती रेष नीट काढू शकतो किंवा तर आपण हा आकार व्यवस्थित काढू शकतो ह्याचा आपल्याला अंदाज यायला लागतो जसं आपला सराव वाढत जातो एक चित्र काढायला सुरुवात करायसाठी आपण एक पंधरा दिवसआधी ही ह्या सरावाची आवश्यकता आहे की ज्याच्यात फक्त उभ्या रेषा आडव्या रेषा तिरक्या रेषा मु मुलभूत असलेले आकार ह्यांचा सराव केला पाहिजे आणि त्यातून एका चांगल्या चित्रकाराचे जडण घडण होते असं मला वाटतं